यवतमाळ जिल्ह्यात खूप असे छान ठिकाणं आहे जिथे जाऊन आपण आपलं मनोरंजन करू शकतो यवतमाळमध्येच पाहिलं तर आता चवसळा एक असं निसर्गरम्य ठिकाण आहे जिथून जिथे आपल्याला मोर सारखे असे पक्षी वगैरे दिसतात आणि फार छान वाटतं तिथे इथून जवळच गोधनी रोडवर प्रयास वन आहे ऑक्सिजन पार्क आहे असे वेगवेगळे पार्क स्थळे बनले आहे ज्यामुळे एक यवतमाळचं सौंदर्य तिथून आपल्याला बघायला मिळते आणि यव् यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही जवळजवळ खूप छान ऐतिहासिक असे महादेवाचे मंदिर आहे जिथे जिथून एक खूप पॉझिटीव वाईब येतात आणि मंदिरं म्हंटल्यावर देवांवरची श्रद्धा तर आहेच आणि खूप जवळजवळ असे आता यवतमाळच्या दर्डा नगरा नगरमध्ये एक प्रेरणास्थळ म्हणून आहे दर्डाबाबूंनी ते बनवलेलं आहे तिथे पण जाऊन एक मनाला शांतता मिळते आणि खूप छान असं वाटते अशा काही आणखीन ठिकाण आहेत पण हे ठिकाण जवळ असल्यामुळे मला याचा उल्लेख करायला फार आवडेल